सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे सिंबॉयसिस इंटरनॅशनल युनिवर्सिटी पुणे आणि मुंबई विद्यापीठ

इतर काही महाराष्ट्रामध्ये आहेत डी वाय पाटील हे खाजगी विद्यापीठ आहे नंतर महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये आहे यांच्यामध्ये इंजिनीरिंग मेडिकल टेक्नॉलॉजिकल बायफोकल मॅनेजमेंट कला वाणिज्य विज्ञान असे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम याच्यामध्ये शिकवल्या जाते या विद्यापीठांचे जे लोकप्रिय अभ्यासक्रम म्हणजे पीएच डी यामुळे पोसडॉक्स या विद्यापीठांच्यामध्ये पोसडॉक्सुद्धा करता येते अजून एम्फिल हा सध्या बंद होऊ घातलेला अभ्यासक्रम या महाविद्यालयांच्यामध्ये आहे बी फार्म एम्फार्म फार्मसीचे हे लोकप्रिय अभ्यासक्रम हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम या ठिकाणी आहेत तसेच महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस त्याच्यामध्ये मेडिकल डेंटल आयुर्वेद होमिओपथी असे अनेक अभ्यासक्रम याच्यामध्ये शिकवले जातात त्यानंतर टेक्निकल कोर्सेस म्हणजे हे सुद्धा या महाविद्यालयांच्यामध्ये शिकवले जातात इतिहास भूगोल भौतिकशास्त्र रसायनशास्त्र हिंदी मराठी इंग्लिश आणि इतर सर्व विज्ञान विषयाचे विषय कॉमर्सचे सर्व विषय आणि कला विभागाचे सर्व विषय यांचे पदवीपासूनचे तर पदव्युत्तर आणि पुढे टेक्निकल बी एड

अभ्यासक्रम ह्या विद्यापीठांच्यामध्ये शिकवले जातात